मी ट्रेनने बऱ्यापैकी प्रवास केला आहे ट्रेनमध्ये साधारण पूर्वी सेकंड क्लास असायचा माझ्या मते आता सेकंड क्लास आहे का नाही मला माहिती नाही जनरल एक डबा असतो आणि थर्ड ए सी सेकंड ए सी फस्ट क्लास असे असतात माझ्या स्वतःच्या मते मा मला स्वतःला सेकंड ए सी किंवा थर्ड ए सीचा प्रवास हा कम्फर्टेबल वाटतो आता ट्रेनचा आणि पूर्वी काय ते अगदी स्टीम इंजिनपासून बघितलेली आहेत आम्ही त्याच्यामुळे आताच्या ज्या नवीन ट्रेन्स आहेत शताब्दी गाडी किंवा वंदेभारत गाडी या खूपच सुखकारक आहेत अतिशय कम्फर्टेबल आहेत त्याचा जो एक ट्रेनचा एक रिदमिक आवाज असतो त्याच्यामुळे सुद्धा पण का होईना पण झोप चांगली लागते आणि ट्रेनचे असे फायदे आहेत की हल्ली ट्रेनमध्ये सगळं पँट्री कार हे सगळं असल्यामुळे आपल्याला घरातून काही न्यायला लागत नाही अतिशय कम्फर्टेबली प्रवास होतो अगदी विमानप्रवासाचं कसं असतं किती तुम्हाला दोन तीन तास आधी निघायला लागतं ट्रेनला कसं तुम्ही पंधरा वीस मिनटं आयत्या वेळेला जाऊन तुम्हाला ते कम्फर्ट मिळतो तो आणि दुसरा हल्लीच्या सर्व ट्रेन्स खूप फास्ट झालेल्या आहेत खूप बदल झालेल्या आहे पूर्वीच्या ट्रेन चा प्रवास आणि आत्ताच्या ट्रेनचा प्रवास आणि ह्या वंदेभारत वगैरे गाड्या तर खूपच छान आहेत अगदी विमानातून जातो आहे का कसं जातो आहे ते कळत नाही कुठेही आवाज येत नाही आता ट्रेनचा आणि अतिशय कम्फर्टेबल शांतपणे प्रवास होतो म्हणून मला ट्रेनचा प्रवास अजूनही आवडतो जरी विमानाचा म्हणतात तुम्ही काय इथून त्या स्टेशनला जायला तुम्हाला दोन तासात तुम्ही पोचाल ट्रेनला पाच सहा तास लागू देत पण शेवटी तो इफेक्टिव्ह तेवढाच होतो आणि ट्रेनचा प्रवास खूप ओळखी होतात खूप गोष्टींची माहिती मिळते बाकीचं बाहेरचं सगळं दिसतं त्याच्यामुळे आपण छान एन्जॉय करू शकतो ट्रेन